नृत्य नृत्य म्हणजे एकोणतीस एप्रिल हा दिवस जागतिक नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच्यामध्ये छंद म्हणून आपण साजरा केला जातो नृत्य म्हणजे नृत्य आणि शिल्पकलास हे देखील असू शकते असे नृत्याचे प्रकार कोणकोणते तर आपल्याकडे भरतनाट्यम आहे ते ओडिसा मणिपुरी कथकली केरळ अशा ठिकाणी घेतलं जातंय नृत्य म्हणजे एक ललित कला आहे आता नृत्य प्रकार म्हटलं की त्याचं प्रकार कसे आहेत महाराष्ट्र ती जाता जवळ जवळ प्रत्येक भागात प्रसिद्ध झालं आहे नृत्य भरतनाट्यम कुचीपुडी कथकली कथ्थक ओडिसा असं शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत शास्त्रीय नृत्य परत आपण म्हणू शकतो आहे नृत्यप्रकार कोणकोणते तर हे सगळे नृत्यप्रकारच आहेत आता दुसरा विषय म्हणजे कला आता शिल्पकला त्याच्यामध्ये शिल्पकला म्हणजे काय तर शिल्पकला म्हणजे कसं शिल्प जे असतय त्याला म्हणतात शिल्पकला वेगवेगळे शिल्प असतात मूर्त्या असतात त्यालाच म्हणायचं तर शिल्पकला असते ती तर संगीत संगीत म्हणजे आपन गाणं गाऊ शकतो आहे ते असतंय संगीत कला म्हणजे कलेचे विद नाना प्रकार असतात म्हणजे आपण म्हंटलं जातो की कलाकृती होई ते साकार असं म्हणजेच ऐकत असतो आपण वेगवेगळं ऐकत असतो मानवी समाज व संस्कृतिक आपण वैचारिक व भऊ म्हणजे भौतिक थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठलीही कौशल्यपूर्ण क्रिया आनि कृती त्याला अनुसरण केलेली कृती म्हणजेच कला असं आपण म्हणू शकतो आता मराठी साहित्य म्हटलं की मराठीमध्ये भरपूर असं असतंय साहित्य माणसाकडून निसर निसर्गाकडून ज्या आपल्याला गोष्टी मिळतात त्यावर आपण आधारित असतोय समाजात आपल्याला कला साहित्य चित्रपट कोणतेही इतर कला प्रकार असं असतात आता संगीत संगीत म्हणलं तर राग संगीत ख्याल ठुमशी भावसंगीत लावणी अशा अनेक प्रकारांचा समावेश होतो